मला चित्रकलेमध्ये फारशी रुची नाही आहे आणि मला ते तर एवढं काही आवडत नाही तरी मी जायची चित्रकलेच्या कक्षेत आणि तिथे खूप चांगचांगले चित्रकाराचे आत्मकथा होते त्यांनी कशी कशी चित्र बनवाचे शिकले कसे चित्र काढायचे स्टिल लाईफ वगैरे खूप सारे प्रमा प्रकाराचे चित्र होते आणि ते बघून छानही वाटायचं पण मला त्याची रुची नाही